मराठी भाषा कोणतेही भाषेप्रमाणे सतत विकसित होत राहते आणि नवीन तंत्रज्ञान आणि सामाजिक बदलांशी जुळवून घेत असते मराठी भाषेत आधल्या आधुनिक प्रगतीची काही उदाहरणे आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येऊ शकते जसं की तंत्रज्ञानाचा वापर त्रं तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी आणि वापरण्यासाठी नवीन साधने आणि संसाधने विकसित झाली यामध्ये ऑनलाईन शब्दकोश व्याकरण मार्गदर्शक भाषा शिकण्याचे अॅप्स समाविष्ट आहेत सोबतच सोश्यल मीडियासारखे अनेक गोष्टीदेखील आपल्याला यावरती पहायला मिळतात सोश्यल मीडिया प्लॅटफॉर्म आधुनिक तन् संवादाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि मराठी भाषेने या नवीन माध्यमाशी जुळवून घेतले आहे आत्ता बरेच लोक मराठीत संवाद साधण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करतात आणि हे प्रतिबिंबित करण्यासाठी नवीन शब्द आणि वाक्य उदयास आले आहे भाषांतर सॉफ्टवेअरही आलेले आहे वाढत्या जागतिक परस्परसंबंधामुळे मशीन लर्निंग आधारित भाषांतर सॉफ्टवेअरच्या विकास मराठीत उपलब्ध करून देण्यात आला आहे ज्यामुळे लोकांना मराठी मजकूर इतर भाषांमधे अनुवादित करणे सोपे झालेले आहे सोबतच किंवा त्याउलट प्रमाणीकरण मराठी भाषेचे प्रमाणीकरण हे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये भाषा सोपी केली जात आहे काही नवीन शब्द आणि वाक्यप्रचार स्वीकारले जात आहेत आणि व्याकरण सुसंगत केले जात आहे आयडिओ आणि व्हिडिओ सामग्री डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढीसह मराठीमध्ये आयडिओ आणि व्हिडिओ सामग्रीच्या उपलब्धेत वाढ झाली आहे यामध्ये संगीत ब्रोडकास्ट आणि ब्लॉग यांचा समावेश होताना आपल्याला दिसतो तर यामुळे भाषेचा प्रचार आणि प्रसार अतिशय मोठ्या प्रमाणात होण्यासाठी मदत झालेली आहे हे आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपल्याला पाहायला मिळतं